हॅलो माझं नाव धनश्री काटकर आहे मी आताच कॅब बुक केली होती दहा पंधरा मिनटं आधी मला लग्नाला जायचं होतं तर कॅब मी केळझरवरून बोलत आहे तर तुमची कॅब आतापर्यंत पोचलेली नाही जो ॲड्रेस मी सा दा सांगितला होता तो तर मा तुमचा कॅबवाला मला म्हणत आहे की बा मी बस स्टॉपवर येते म्हणते घराकडे येत नाही पण मला घराकडेच कॅब पाहिजे होती बस स्टॉपवर मी येऊ शकत नाही कारण की माझ्या घराकडून बस स्टॉफ खूप जास्त दूर आहे तर मला कॅब रद्द करायची आहे रद्द रद्द करण्यासाठी मी तुम्हाला पिनकोड देते फोर सिक्स सेवन एट तुम्ही प्लीज माझी कॅब रद्द करून द्या मी दुसरी बुक करून घेईल ओके